हो मला फुल झाडं आणि फळ झाडं अशा दोन्ही दोन्ही प्रकारची रोपे लावायला आवडतात आमच्या गार्डनमध्ये मोगरा जाई जुई लिली गुलाब असे फुलांचे रोपे आहेत तेच ते सुद्धा त्याची काळजी आम्ही घेत घेतो आणि फळांमध्ये फळांमध्ये आम्ही डाळिंब पेरू अशाप्रकार अशा प्रकारचे फळं आम्ही तिथे लावतो मी आणि माझी मैत्रीण ना दोघींनाही झाडे लावणे खूप आवडतं हे म्हणजे आमचं एक आमचं एक धोरणच आहे की झाडे लावा झाडे जगवा त्यामुळे आम्ही फु फुलं रोपे ह्याची काळजी घेतो त्या रोपा रोपांना आम्ही रोज रोजच्या रोज म्हणजे पाणी टाकतो खत टाकतो त्याचे आम्ही काळ काळजी घेतो त्यासोबत टोमॅटोचं झाडही आम्ही लावलेलं होतं ते सुद्धा आता उगवतं आहे आणि त्यासोबत फुलांमध्ये फुलांमध्ये गुलाब ज गुलाबाचे झाडे लगेच उगवून उगव उगवण्यात येते असे म्हणते म्हणतात आणि आणि डाळिंब हे सुद्धा आम्ही लावलेले आहेत त्यात ते डाळिंब आम्ही ते खाऊन सुद्धा बघितले ते खूप म्हणजे आपण सो जेव्हा आपण कुठलं फळ लावतो आणि त्याचं फळ येतं फळ येतं तर ते खाल्ल्याने खूप बरं वाटतं असा आमचा अनुभव आहे झाडे लावायचा